सलफिंगची टेक्निक सुधारण्यासाठी मी मी आपला स्पेशल आपल्या हातानं बनवलेला लाकडाचा बोर्ड वापरतो तर त्याच्या सेफ्टीसाठी मी आपल्या सेफ्टीसाठी एका रस्सीनं बोर्डासोबत स्वतःला बांधून ठेवतो तर अजून जे ज्याच्या पहिले अंगावर तेल न् हातावर ते फुगे बांधून ठेवतो ज्याच्यानं जेव्हा मा पाय वगैरे स्लिप झाला सरफिंग कराच्या वेळेस तर मी पाण्यामध्ये डुबीन नाही सरफिंग करणं मी एका कोचिंगचं क्लास आहे आमच्या मुंबईमध्ये एक समुद्र आहे तो समुद्राच्या काठावर एक सरफिंगच्या इन्स्टिट्यूट आहे तिथे शिकलो होतो असा सरफिंग दगाडल्यामुळे पहिले बहोत आवडत होतं ते आहे आमचे तिथं क्लासमध्ये तर कसा आम्ही फक्त तिथेच नाही तर मी यूट्युबवर पाहूनही शिकलो की लोक सलफिंग कसे करते म्हणून